हां बोला होटेलमधून बोलताय का हां तर मी ऑर्डर केलेलं काही अजून आलं नाही चिकन वगैरे ऑर्डर केलेलं

डिलिवरी कॅश चालेल ना कॅश डिलिवरी हां सांगेल मी पण तुम्हाला चालेल ना कारण की माझ्याकडे गुगल पे वगैरे नाही आहे मी गावावरून आलेली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे गुगल पे नाही आहे ना मला ते माहीत पण नाही आहे कसं असतं करून ठीक आहे घ्या ॲड्रेस लिहून घ्या चालेल रेनुका संपत गायकवाड ॲड्रेस ॲड्रेस मरोळ पाईपलाईन टेक्निकल एरिया पाटील चाळ एस आर ए बिल्डिंगच्या पाठीमागे चालेल आणि काय बोलताय सॉरी नाही नाही अजून काय केलं नाही आणि तुमच्याकडे चालेल ना असं कॅश वगैरे आणि किती पैसे हवेत म्हणजे किती झाले पैसे पाच किलो असतील पाचच

ओके चालेल हां आणि ऐका अजून काय काय वेराउटी आहे तुमच्या होटेलमध्ये खायला वगैरे चांगल्या अच्छा तर सर्व काही तुम्ही सांगू शकता का नावं वगैरे काय काय असंल ते अच्छा अजून काही नाही आहे का म्हणजे वेजमध्ये पण असू शकतं ना सांगू शकता का काय काय असेल प्राईज पण वगैरे तर सांगा ना अच्छा ठीक आहे आणि सगळ्यात म्हणजे नॉनवेजमध्ये ते एकच एकच आहे का दुसरं काही आहे ओके चालेल आणि ते म्हणजे आता बोललाय तर बिर्याणी पण ऑर्डर करून ठेवा चालेल आणि दोन्ही पण चालतील दोन्ही दोन्ही पण चालतील वेज पण नॉनवेज पण हां प्लिज हां प्लीज हां कॅश ऑन डिलिवरी घ्या हां हां अजून काय नाही बस एवढंच थँक्यू